मी अशात तर नाही पण थोड्या वर्षांखाली दुचाकी च्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता आणि तो नोंदवल्यानंतर काही दिवसांनंतर ती स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली होती फार लांब नाही पण दोन किलोमिटरची ती स्पर्धा आयोजित केलेली आयोजित केलेली होती आणि जो सर्वप्रथम दोन किलोमिटर अंतर हा पार करून तुमच्या डेस्टिनेशन लाइनवर पोहोचंल तो त्या दुचाकी स्पर्धेचा विजेता ठरणार होता तो माझ्यासाठी एक खूप व् महत्त्वाचा अनुभव असा माझ्या जीवनामध्ये ठरला होता कारण मी प्रथमच एका दुचाकी स्पर्धेमध्ये भाग नोंदवला होता आणि मी त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे मला एक वेगळाच एक नवीन अनुभव मला मिळाला दुचाकी स्पर्धा ही ज्या फार काही अवघड नसून ती एक सोपी आणि व्यवस्थित आयोजित आयोजित केलेली होती त्यात कोणताही जीवितहानी होऊ नये कोणीही दुचाकीवरून पडू नये वगैरे याची सर्व काळजी घेतलेली होती प्रयोगिता आयोजित करणाऱ्यांनी प्रत्येक दुचाकी चालकास त्यासाठी स्वतंत्र हेल्मेट एक ड्र जॅकेट ते सगळं दिलेलं होतं मग कारण कोणत्याही चालकास त्रास होऊ नये ह्यामुळे आणि तो माझ्यासाठी एक खूप छान अनुभव ठरला होता